हां बोला हो हो बरोबर कोण बोलतं आहे हां बोला

हां आता व्ही आयचं एक नवीन आहे म्हणजे तुम्ही ऐकलं असेल वोडाफोन आणि आयडिया एकत्र आले आहेत आणि त्यांनी सुरू केलेलं आहे तर ते आहे आता तुमचं एअरटेल आहे म्हणताच आहे आणि बी एस एन एल आहे तर जिओचा आहे हो हो प्लॅन्स रिजनेबल आहेत पण बऱ्याच जणांची तक्रार अशी आहे की शहरातच त्याला रेंज येत नाही कोकणात वगैरे तुम्ही गेलात तर तिथे येते पण शहरातच मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे फोन हातात असला तरीसुद्धा कवरेजच्या बाहेर आहे किंवा आत्ता व्यस्त आहे वगैरे येतं फोन शेजारीच ठेवलेला असतो पण व्यस्त आहे म्हणून येतं

हां हां हां एक मिनिट हा मी सांगतो तुम्हाला हां आता माझ्या पि सीवर आहे चालू एकच तुम्हाला नेट वगैरे लागतं का ओके आता एक मिनिट हां सगळ्यात कमीचा एक आहे पाचशेचा आहे म्हणजे सुरुवात तिथून होते त्याच्यामध्ये की पाचशे आहे त्यामध्ये शंभर फोन आहेत फ्री भर मेसेज फ्री आहे आणि एक जी बी डाटा महिन्याचा येतो तो दर दिवसाला येत नाही

हो हो हो एक महिन्याचा आहे हो हो हो त्याचबरोबर फक्त नेटचे पण आहेत म्हणजे इथे दाखवतं आहे ते मी तुम्हाला सांगतो की नुसता एकशे एकावन्नचा आहे तो नऊ जी बीचा आहे आणि त्याला वॅलिडिटी नऊ जी बी संपलं की संपलं मग तुम्हाला पुन्हा एकदा तो पॅक रिचार्ज करायला लागेल सव्वीस रुपयाचा आहे तो पण असा दीड जी बी आहे एका दिवसासाठी म्हणजे दीड जी बी जर तुमचं एका दिवसात संपलं नाही तरी उरलेलं सगळं गेलं रुपयाचं आहे तर असे हे नेटचे आहेत त्यानंतर महिन्याचे मी आता तुम्हाला सांगतो जो सहाशे पन्नासचा एक आहे त्याच्यामध्ये दोन जी बी नेट दर दिवसाला आहे छप्पन्न दिवसाचा तो प्लॅन आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये हो हो हो त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री पाच जी बी सॉरी पाच जी डेटा आहे त्यानंतर हॅलो ट्युन्स नावाची जी साईट ज्याच्यात तुम्हाला गाणी ऐकायला मिळतील आपोलो टायर्सचं एक सबस्क्रिप्शन मिळतं तीन महिन्यासाठी आणि टी व्हीचे चॅनल्स वगैरे मिळतात तर असा तो आहे त्यानंतर आठशे एकोणसाठचा आहे तो चौऱ्याऐंशी दिवसासाठी म्हणजे त्याच्यामध्ये दोन जी बी डेटा दर दिवशी बाकी हे सगळं आहेच त्याच्यामध्ये टी व्ही चॅनल्स वगैरे ते आहेत आणि व्ही आयचा पण तुम्हाला हवं आहे का

तसं म्हणलं तर आता बाकीचे कार्ड बघता एअरटेलचंच तिथे आहे खरं म्हणजे कदाचित तुम्ही कार्ड जर अपडेट केलं तर ते येऊ शकते रेंज तुम्हाला तुमचं फोर जी आहे का फाय जी आहे आत्ता हां मग ते फाय जीमध्ये तुम्ही अपडेट करा म्हणजे मग ते तुम्हाला तिथे रेंज येऊ शकते हां हो हां हां हो हो नक्की

हो होईल फक्त आधार कार्ड लागतं आता कारण सगळं ऑनलाईन झालेलं आहे तर त्याचा फोट घेऊन तो अपलोड केला जातो आणि तिथेच तुमचा फोटो काढला जातो दोन्ही मॅच होण्यासाठी बाकी डॉक्युमेंट काही आता लागत नाही तुम्ही या मग करा नाही आमचं चालू असतं सातही दिवस आम सकाळी दहा ते आठ ते या वेळेमध्ये तुम्ही या केव्हाही हो हो चालेल